काय अंकुश ककमसोबत बोलणं होतं आहे का माझं सर तुम्ही नं रेज्यु तुम्ही नं करिअर कॉन्सेलिंग करता अप्प हे मतलब तुम्ही नं आमचे वेबसाईटवरती अप्लाय केला होता तर याकरता तुम्हाला कॉल केलं गेलं आहे तर तुमचं मी बघत आहे की तुमचे रेजूममध्ये तुमचा इंजिनिअरिंग कम्पुटर सायन्समध्ये झालं आहे तर तुम्हाला आय टं सेक्टरमध्ये जॉब हवीय हं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या आय टी क आय टी सेक्टर ओपन झालेले आहेत खूप सारे कंपनीज ओपन झालेले आहेत आणखी खूप बेनिफिट आहे जे तुम्ही आय टी सेक्टरमध्ये जॉब अप्र्च्युनिटी तुम्ही बघत आहात तर तुम्हाला खूप सारे बेनिफिट आहे असं तर हां सर आमच्या काही कंपनीज आहेत त्याकरता मी तुमचं अप्लाय क सर तुमच्या एजुकेशन कम्पुटर सायन्समध्ये झालं आहे ना ठीक आहे सर तर तुम्हाला आय टी सेक्टरबद्दल काही आयडियाज आहेत का ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला सांगतो तर तुम्ही आय टी सेक्टरमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्ही वेबसाईट डेव्हलपमेंट वगैरे बेटर सायन्स असे खूप सारे कोर्सेस असतात ते मोबाईल अप्लिकेशन खूप सारे कोर्सेसकरता तुमी अप्लाय करू शकता तुम्हाला ट्रेनिंगपण प्रोव्हाइड केला जाईल आणखीन तुम्हाला स्टायफंड पण मिळेल ट्रेनिंगसोबत आणखीन जर तुमचा परफॉमन्स चांगला राहिला तर आम्ही तुम्हा पुढे मोठ्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी देऊ हां तुमचा परफॉमन्स चांगला राहिला तर आम्ही तुम्हाला फॉरेनकरता पण तुम्हाला पार्ट ऑफ अटेन्डला पण पाठवू मूळ आमची कंपनीचे फॉरेनला पण आणि तिथं पण तुम्हाला जॉब प्रोव्हाइड करू शकतो हो का तर तुम्ही आमच्या कंपनीमध्ये जॉब करायला सर रेडी आहात ठीक आहे सर तु सर तुम्ही मतलब सॅलेरी काय एक्सपेक्ट करता थर्टी ठाउजंड ठीक आहे सर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू आणि तुम आम्ही तुमचे इंक्रिमेंट पण करू पर मंथ तुमचा प्रफोन्स चांगला दिसला आम्हाला तर आम्ही तुम्हाला इंक्रिमेंट पण देऊ त्याच्यावरती खूप साऱ्या तुम्हाला मेडिकल फॅसिलिटीज आहेत पी एफ वगैरे आहे तुम्हाला फ्लॅट सिस्टम पण आहे आणि तुम्हाला सर्व प्रोव्हाइड करू सर हां ओके सर सर आम्ही तुमचे सर ओक्के तुमचे इंटरीव आम्ही उद्याला कं करत आहे